मराठी भाषा ही खूप प्रकारची भाषा आहे जसं की पुणे पुणेची वेगळी भाषा आहे आणि खान्देशी वेगळी भाषा आहे सोलापूरची वेगळी भाषा आहे कोल्हापूरची वेगळी भाषा आहे बट मी जी अनुभवलेली भाषा आहे ती सोलापूरची कारण मला ती आवडते भाषा कारण कसं त्या त्या भाषेमध्ये एक वेगळंच आहे की ते माणसाला ओढून घेतं त्यांच्याकडे आकर्षित करतं त्या भाषेतून आणि ती भाषा म्हणजे मला खूप आवडते आणि तो अनुभव आहे मला कारण ज्या वेळेस मी माझ्या मावशीच्या मुली आहेत मुली आहेत ना तर त्या माझी मावशी म्हणजे सोलापूरमध्ये राहते तर त्यांच्याशी मी पहिल्यांदा बोलले वगैरे होते तर त्या त्यांची भाषा एक वेगळीच होती आणि ती भाषा खूप छान नाही का म्हणजे त्यांच्या तोंडातून खूप छान वाटत होती ती ऐकायला वगैरे तर मी पण ठरवलं की नाही का मी त्यांचं ऐकून ऐकून शिकायचे मला असं बोलायचं आहे बोलायचं आहे पण ती छान असायची भाषा म्हणजे त्यांचं एक वेगळंच होतं की ती भाषा लगेच कळून यायची की ही सोलापूरची भाषा आहे तर अशाच प्रकारे खूप भाषा असतात की जी सोलापूरची सोलापूरची कळून येते आणि जी कोल्हापूरची ती कोल्हापूरची कळून येते आणि पुण्याची कशी शुद्धपणे टपोरीपणे असे टाईप असतात म्हणजे कसं जास्त जास्त बघायला गेलं तर वेगवेगळ्या एरियामध्ये काही काही शुद्ध असतात भाषा आणि काही काही असे टपोरी भाषा असतात पुण्यामध्ये बघायला गेलं तर आणि मेन म्हणजे मला सोलापूरची आवडते की म्हणजे त्यांनी बोलताना पण खूप असं छान बोलतात तर ते मला खूप छान वाटतं ते ऐकायला किंवा बोलायला तर मी ते एकदा दोनदा केलेला आहे अनुभव ते बोलण्यासाठी तर ती छान वाटती भाषा आणि सोलापूरचीच भाषा माझी आवडती भाषा आहे धन्यवाद